ऑनलाईन शॉपिंग ही सोय पण आहे आणि स्थानिक दुकानदारांसाठी थोडीशी गैरसोय पण आहे पण ग्राहकांसाठी खूप मोठी सोय आहे कारण त्याच्यामुळे तुम्हाला घर बसल्या वस्तू मागवता येतात घर बसल्या त्या मिळतात आणि तुमचा जाण्या येण्याचा वेळ तुम ची ऊर्जा त्याच्यानंतर या दुकानातून त्या दुकानात त्या दुकानातून त्या दुकानात उन्हातान्हात पावसात थंडीत हिंडणं भटकणं आणि तुमचा वेळ घालवणं शिवाय रस्त्यावरती प्रचंड वाहतूक तुंबा होतो तो सगळं ट्रॅफिक जाम हे सगळं वाचतं तर त्यामुळे मला ऑनलाईन शॉपिंग कधी कधी बरं वाटतं आणि तसं थोडं कमी किमतीत मिळतं मी ऑनलाईन खरेदीसाठी अमेझॉन वापरते मिंत्रा कपड्यांसाठी वापरते त्याच्यानंतर कमी किंमतीतल्या वस्तूंसाठी मिशो पण वापरते घरगुती वस्तू काही वापरायच्या असतील तर बाजाराची स्थिती मात्र त्यामुळे बदलली आहे कारण खूप व्यवहार होतात लोक खूप खरेदी करतात आणि लोकांची क्रयशक्ती वाढली असेल इच्छा पण वाढली आहे भरपूर वस्तू अवेलेबल आहेत प्रचंड वैविध्य आहे लोकांना सौंदर्य दृष्टी पण लोकांची वाढलेली आहे असं दिसतं एकंदरीत लोकांना घरं छान ठेवायला आवडतात स्वतः चांगले कपडे घालून समाजात वावरायला आवडतं त्यामुळे बाजाराची परिस्थिती नक्कीच बदललेली आहे ऑनलाईन खरेदीबद्दल चांगल्या वाईट गोष्टी म्हटलं तर कदाचित पैशांचे व्यवहार आता रोकड पैशांचं व्यवहार कमी झाल्यामुळे थोडी फसवणूक कमी होत आलेली आहे बाजारातली विक्रीची उलाढाल खरेदीची उलाढाल वाढलेली आहे ही अर्थ कारणासाठी चांगली गोष्ट आहे पण तेवढीच फसवणूक पण वाढली आहे असं मला वाटतं त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी चं प्रमाणही वाढलेलं आहे शिवाय रिव्ह्यूज असतात तर तुम्हाला एखादी वस्तू जर चांगली मिळाली नाही तर त्याच्याबद्दल सगळे निगेटिव्ह रिव्ह्यू नकारात्मक अभिप्राय देता येण्याची सोय असल्यामुळे ग्राहकाच्या संतुष्टी असंतुष्टीचा पण मार्केटवरती चांगला परिणाम दिसून येतो आहे